मी माझ्या स्वयंपाक बनविण्याच्या छंदाला कधी व्यवसाय बनविण्याचा विचार तर केलेला नाही पण मला स्वयंपाकामधे म्हणजे स्वयंपाक करण्यामधे मला खूप म्हणजे असा आनंद मिळतो आणि घरी म्हणजे स्वयंपाक करायला मला खूप आवडते स्वयंपाक करतानी मला वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ बनवायला एकदम मी उत्सुक असते आणि ते नवीन नवीन म्हणजे नवीन नवीन रेसिपीज् बघायला मला खूप आवडते नवीन नवीन रेसिपीज् बघितल्यानंतर ते प्रत्यक्षित करून पाहायला मला पण म्हणजे करून पाहायला पण मला आवडते आणि ते म्हणजे करताना मला कुठलीही म्हणजे अशी म्हणजे खंत वाटत नाही किंवा मला असं काही म्हणजे अडचण वाटत नाही मला ती आनंदाने करावीशी वाटते स्वयंपाक माझा हा आवडीपासूनचा म्हणजे मनापासून आवडण आवडणारा एक छंद आहे